हां मला तुमच्या मिसळच्या ह्याच्याबद्दल विचारायचं होतं थोडं हो हो मी कोल्हापूरचीच आहे पण एवढं मला प्रॉपर अजून काही माहिती नाही मी एक दोन महिन्यात झाली इकडं शिफ्ट झाली आहे आता आम्ही ताराबाई पार्क हां ऐकून माहिती आहे मला फक्त आजूबाजूला अजून काय असेल तर सांगा म्हणजे मला ते बरं पडेल हा माहिती आहे माहिती

बरं

बरं म्हणजे शाहू मैदानाच्या इकडेच मला यायचं होतं कारण तेच खूप फेमस आहे असं मी ऐकलं होतं आणि टायमिंग वगैरे काय आहे त्याची बरं ॲक्च्युअली मला पार्सल पण थोडी लागणार होती घरातल्यांसाठी मग पार्सल वगैरेची पण सोय आहे का बरं म्हणजे आम्हाला घेऊन यायला लागेल का डबा वगैरे बरं चालेल तरी किती दिवस म्हणजे शनिवार रविवार वगैरे असते का त्या सुट्टी वगैरे आणि सिटिंग अरेजमेंट वगैरे लागते वर्धापन दिन आहे हां मग त्याच्यानंतर जर तुम्ही चौघंजण आला तिघंजण आला तर त्याच्यावर पण एकाला बयं फक्त मिसळच आहे का बाकीचं पण काय आहेत हां आणि आणि चिल्ड्रन्ससाठी वगैरे काय स्पेशल मिसळ वगैरे असं काय हां चालेल आणि ठीक आहे मग मग येऊन जाऊ मग त्याच्या आधी तुम्हाला कळवायला लागेल असं वगैरे काय आहे काय मोठी ऑर्डर म्हणजे तरी आम्ही एक दहा पंधरा जणांची आमची टीम आहे ती येणार आणि घरातल्यांसाठी एक पार्सल म्हणजे चार पाच प्लेट हां हां बर बरं चालेल मग काय असेल मी तुम्हाला कॉल करेन सांगेन तुम्हाला म्हणजे किती क्वांटिनी लागणार आहे वगैरे हां हां ठीक चालेल थँक्यू याच हाच नंबर आहे माझा मेसेज वगैरे करून ठेवेन मी पर्यायी दुसरा नंबर हां हां ठीक आहे चालेल थँक्यू